एवढ्या वर्षामध्ये भारतातील मनोरंजन क्षेत्राचा विकास झाला आहे काही ओ टी टी प्लॅटफॉर्म हे आलेले आहेत जसे की आपण बघत होतो जी टॉकीज नेटफ्लिक्स एम एक्स प्लेयर झी चॅनल असे विविध क्षेत्रामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्म आलेल्या आहेत देशात सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी काही क प्रकारही आहेत भारतातील लोकांना साधारण म जी ह्यात मराठी मालिका असते सिरियल असते हे बघायला जास्त आवडतं आणि मेन म्हणजे जे विषय जे असतात जे विषय जे असतात म्हणजे जसं आपण बघितलं बातम्या टी वी नाइन मराठी जर हे असं जे असतं ना त्याच्यामध्ये त्यांना हे लोकांच्या गळी उतरतात बघण्याला हे मेन कारण आहे